हो मी मोबाईल डेटाचा वापर करते आणखी मला दिवसातून दोन जी बी प्रत्येक दिवशी भेटते आणखी मी त्या दोन जी बीमधून आपले कितीही म्हणजे एंटरटेनमेंट बघायचं असलं मुव्हीज बघायची असली आणखी युट्युब चालवायचं असलं इंस्टाग्राम ते सगळे मी त्या दोन जी बी डाटामध्ये करते आणखी मला नेटवर्कशी कोणताही समस्या आले नाही आतावरी कारण की माझं सिम एअरटेलचा आहे आणखी एअरटेलचा नेटवर्क स्पीड खूप छान आहेत कधीच म्हणजे इकडं तिकडंही आम्ही कधी गावात वगैरे लई गेला तर तिथेही त्याचं नेटवर्क प्रॉब्लेम नाही असते आणखीन काहीच प्रॉब्लेम नसते मी महिन्या दर महिन्याचा पॅकेज मारते तर ते काही अफॉर्डेबल असते की आपण घेऊ शकतो तसं प्राइज असते आणखी नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही होत आणखी तेच मोबाईल डाटा युज करताना की डाटा असले तर जीवन चांगलं वाटते